प्रामुख्याने मी मराठी भाषेतच लिहिते मला कथा लेखन हा भाग आवडतो कविताही मी लिहिते कथा लेखन करत असताना आजूबाजूला घडणारे प्रसंग दिसणाऱ्या व्यक्ती अगदी छोटे छोटे प्रसंग हे बघितल्यानंतर मला स्फूर्ती मिळते दुसरं असं आहे की एखादी गोष्ट मला आवडली किंवा ती मला लोकांपर्यंत जर पोहोचवायची असेल तर ती मला कथेच्या माध्यमातून पोहोचवता येते कविता हाही प्रांत उत्तम असतो पण कविता अतिशय कमी शब्दांत खूप मोठा अर्थ व्यक्त होते आणि बरेच वेळ कविता ऐकण्यापेक्षा लोक कथा ऐकण्याला प्राधान्य देतात कारण गोष्ट ऐकणं लोकांना आवडतं कथेमधे कमी शब्द जरी असले तरी एखादा प्रसंग एखादी व्यक्ती किंवा एखादा कालखंड आपल्याला चांगल्या पद्धतीनं जा दाखवता येतो जीवनातले चढ उतार दाखवता येतात कथेला पहिला म्हणजे सुरुवात मध्य आणि शेवट असे तीन भाग असल्या कारणाने आपल्याला त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने करता येते अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला कथा लेखन करता येतं माझं लेखन हे प्रामुख्यानं कौटुंबिक मानवी भावभावनांचं प्रतीक असणारं आणि जीवनामधले येणारे अनेक चांगले वाईट क्षण कसेच आपण सहजपणे स्वीकारावेत आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात कितीतरी अडचणी आणि संकटं आहेत ते विचार केल्यानंतर आपलं आयुष्य किती छान आहे किंवा आपल्याच भूतकाळात एखादा घडून गेलेला प्रसंग कथेमध्ये ज्यावेळी आपल्याला पहायला मिळतो तर त्यावेळी असं वाटतं की अरे खरंच माझ्याकडेही असंच घडून गेलेलं होतं पण हरकत नाही शो मस गो ऑन म्हणजे आयुष्य हे पुढंच जात असतं आणि आपण पुढं जायला पाहिजे आणि मग ज्यावेळी हे लोक असं वाचतात आणि त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यावेळी खूप मनापासून आनंद होतो आणि पुन्हा लिखाणाची स्फूर्ती मिळत जाते